शाळेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने मराठ्यांच्या इतिहासाबरोबरच मुघल साम्राज्याचा इतिहास आहे हल्लीच्या काळात महाराष्ट्रातील काही शहरांची मुघल साम्राज्याच्या काळची नावे बदलून मराठा शासकांच्या नावांवरून नवीन नावे दिली गेली त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पुस्तकांमधील मुघलांचा इतिहास ठराविकच ठेवून मराठ्यांचा इतिहास आणि त्याचबरोबर महाराणा प्रताप यांसारख्या थोर राजांचा इतिहास लिहिला जायला हवा हे झाले इतिहासांच्या पुस्तकाबद्दल याचबरोबर विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये एक अशी चौकट कायम बघायला मिळते ज्यामध्ये असे लिहिलेले असते की हे अमुक अमुक आपण गेल्या इयत्तेत पान नंबर डॅश डॅशच्या डॅश डॅश पॅराग्राफमध्ये आपण शिकलो आहोत त्याचा संदर्भ घ्या परंतु पहिली ते आठवीपर्यंत शाळांना गव्हर्मेंटमधून फ्री पुस्तके दिली जायची आणि शेवटची परीक्षा झाल्यांवर विद्यार्थ्यांकडून ती पुस्तके परत घेतली जात त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगितलेला संदर्भ कधीच मिळत नाही